नृत्य म्हणजे डान्स डान्स ही अशी कला आहे ना की तुम्ही मेंटली फिजिकली तुम्ही त्या कलेला कनेक्ट होऊन जाता आणि इव्हन माझं तरी स्वप्न आहे की मी एक मोठी डान्सर बनावी मी जशी लहान होते इव्हन मी शाळेमध्ये होते तशी मी डान्स करते मी म्हणजे सोलो असेल ग्रुप डान्सिंग असेल मी जास्तीत जास्त ग्रुप डान्सिंगच केलेली आहे आणि ग्रुप डान्सिंगमध्ये मी जास्तीत जास्त क्लासिकल क्लासिकल केलं आहे क्लासिकल जास्त मी करते क्लासिकलमध्ये प्लस त्याच्यामध्ये आम्ही हिपहॉप ॲडज हिपहॉप झालं बॉलिवूड झालं जे मी आत्ता शिकली आहे ते करते आणि इवन मी क्लासचं म्हणजे क्लासेसुद्धा क्लासेसला सुद्धा जाते मी डान्सच्या आणि मला असं म्हणणं आहे की मी एक कोरिओग्राफर बनावी इव्हन आय आय वॉन टू बीकम अ कोरिओग्राफर डान्स कोरिओग्राफर इन बॉलीवुड इंडस्ट्री यू नो म्हणजे जे ॲक्टर्स आहेत वगैरे त्यांचे जे डान्स वगैरे आहेत ते मला असं कोरिओग्राफ करावेसे वाटतात आणि त्या गोष्टी मला खूप आवडतात की इव्हन जर माझं ज्ञान मी दुसऱ्याला दिलं तर ते मला सांगायला खूप आवडेल की खरंच की मी जे शिकले मी एवढं आयुष्य घालवलं आहे त्या गोष्टीमध्ये किंवा मी एवढे दहा पंधरा वर्ष किंवा अठरा एकोणावीस वर्ष म्हणजे मी त्या गोष्टीत घालवल्या आहेत ना तर त्याचं काहीतरी चीज व्हावं आणि माझ्यामुळे दुसरं कोणीतरी शिकावं किंवा नॉट ओनली फक्त पैशांसाठी तर मला माझी कला पुढे वाढवायला किंवा पुढे पुढच्या पिढीला द्यायला मला आवडेल आणि जास्तीत जास्त म्हटलं तर मी डान्सच्या बाबतीमध्ये इव्हन डान्स इज ॲन आर्ट आणि आर्ट फील्ड जर म्हटली तर इव्हन एनी आर्ट आर्ट हे आपलं फिजिकली अँड मेंटली एक बोलतो ना आपण की आर्ट हे आपल्याला कोणत्याही संकटातून बाहेर काढण्याचं म्हणजे आहे इव्हन तुम्ही मेंटली जरी स्ट्रेच असाल म्हणजे तुम्हाला काही ताण असेल ताणतणाव असेल मेंटली तरी तुम्ही आर्टमुळे जर तुम्हाला एखादा काम करा आवडत असेल फॉर एक्झाम्पल मी जर मला एखाद्या वेळेस शांत बसावंसं वाटतं किंवा मला रडावंसं वाटलं किंवा मला काही करावंसं वाटलं असं कशात मन नाही लागलं तर मी डान्सिंग करते किंवा असं मला मेकअपचा सुद्धा खूप आवड आहे तर मी इवन मी मेकअप आर्टिस्ट सुद्धा आहे असं मी मेकअपही करते मला ॲज अ डान्सर म्हणून इव्हन मला कोरिओग्राफी करायला आवडेल आणि जे माझी पुढची पिढी आहे म्हणजे जे येतील मला त्यांनाही माझं आर्ट पुढे पाठवण पुढे घेऊन जायला म्हणजे त्यांना सांगायला सांगू इच्छिते की ते ही पुढे घेऊन जातील आणि ते मला खूप आवडेल बट इव्हन प्रत्येकाची चॉईस आहे ज्याला जे आवडेल ते ओके थँक्यू